नमस्कार माझे नाव संकेत कुलकर्नी आज विषय असा आहे की ज्या आपल्या धार्मिक संस्कृती आहेत आणि त्यांच्या आणि ज्या आपण प्रथा पाळतो त्यांचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे महत्त्व आहे उदाहरणार्थ जसे की भारतात अनेक विविध धार्मिक प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात जसे की त्या रांगोळी सूर्याला अर्घ्य देणे कपाळावर कुंकू लावणे जानवे घालणे मंदिरात पूजेला जाणे दर्ग्यात जाणे उपवास रोजे ह्या प्रथा भारतीय संस्कृतीला अद्वितीय आणि समृद्ध बनवतात जसे की त्या केवळ जुन्या परंपरा नाहीत तर त्या जीवन जगण्याचे एक तत्व शिकवतं जे नैतिक मूल्य सामुदायिक भावना आणि आध्यात्मिक शांततेवर आधारित आहे त्या व्यक्तीला स्वतःची समाजाशी आणि ईश्वराशी जोडून ठेवतात आता उपवास उपवासाचं महत्त्व काय आहे उपवास किंवा रोजे हे इंद्रियांवर विजय मिळवणे आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी पाळली जाते आता हे केवळ अन्नपाणी सोडून सोडणे नसून वाईट विचार आणि कृतिपासून दूर राहण्याचीही प्रतीक आहे आता त्याचे सामाजिक पैलू काय की उपास सामूहिकरित्या पाळले जातात जे सामाजिक एकता आणि बंधुत्व वाढवतात आता अजून एक की दर्ग्यात जाणार आता मंदिरात पूजेला जातं तर मंदिरात पूजेचं महत्त्व काय मंदिरात जाणे हे देवतीय थेट संंबंध साधण्याचे आणि प्रार्थना करण्याचे ठिकाण आहे मंदिरात सकारात्मक ऊर्जा असते ज्याच्यामुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक शांती मिळते आता नांदेडमध्ये विविध प्रकारचे मंदिरं आहेत तिथं दररोज सकाळी लोकं जातात पूजा करतात पाठ करतात तर तिथं एकं खूप सकारात्मक असं दृश्य असतं की जिथे मन शांत होतं असं बऱ्याच ठिकाणी होतं त्यामुळे जे भारतीय संस्कृती ही एक ला जे हे प्रथा आहेत त्या भारतीय संस्कृतीला समृद्ध बनवण्यासाठी उपयोगी पडतात